जसा पावसाळा म्हटलं तर इकडे जास्तीत जास्त कापूस सोयाबीन हे पिकं मुख्य स सर्वात जास्त घेतात नंतर मग पावसाळ्यामध्ये जसं दिवाळीच्या सिझनमध्ये कोणी एरिकेशन असेल तर गहू तांदूळ चणा भुईमुग ह्या पिकांची लागवड करतात उन्हाळ्यामध्ये जसं एरिकेशन असेल तेव्हा पण गव्हाचा साठा म्हणजे गहू ला लागवड करतात चणा हरभरा ह्या गोष्टींची लागवड करतात तर ह्या वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळी पिके आमच्या भागातले शेतकरी घेतात कारण की जास्तीत जास्त इकडे कोरडवाहू असल्यामुळे कसं आहे की जास्तीत जास्त सोयाबीन आणि कापूस यावर जास्त भर राहतो मग त्यामध्ये कोणी तुरी पण पेरतात तर असे हे पिकं घेतली जातात